सर शुभम बोलतोय आ सर मला जिम अटेंड करायचंय

सर यवतमाळला राहतो मी संभाजीनगरमध्ये हो तर मला जिम लावायचं आहे आणि माझं वेट पण खूप वाढलं आहे आणि प्रॅक्टिस पण कमी पडली त्याच्यामुळे मला जिम लावायचं आहे हो तर सर आपल्या इथे मशीन कोणकोणतं आहे

हा हा

सर आता सध्या सिक्सटी टू वेट आहे माझं सर मिनिमम कसं आता बॉडी फिटनेसमध्ये राहायला पाहिजे म्हणून तेवढं हे करायचंय ठीक आहे ना सर ओके ओके ओके सर आणि सर मला दुसरं विचारायचं म्हणजे नवीन नवीन आहे तर कोणी ट्रेनर वगैरे मिळेल का ओके अच्छा ठीक आहे ना सर ठीक आहे ना सर टाईमिंग सर तुम्ही जेव्हा येतात ओके ओके ठीक आहे ना सर मग मी तुम्हाला उद्या भेटतो

ओके थँक यू